गायकांच्या हातून नेहमी घडणाऱ्या सर्वात सामान्य चुका आहे त्यांनी गाण्यामध्ये फनी फनी वर्ड्स जे वापरतात ते मला कदाचित आवडत नाहीत आणि त्यांचे काही काही गायक म्हणजे जास्तच वेगळेच अर्थाचे साँग काढतात म्हणजे नेहमी महाग ओल्ड ओल्ड कसे गायक काढायचे तसे काढत नाहीत आणि ओल्ड इज गोल्ड म्हणतात तसे ओल्ड हे जुने गाणे हे कसे थोडे सूरतालात होते आणि त्यां कसे त्यांचे मीनिंगफुल गाणे होते तसे आत्ताचे सिंगर काढत नाहीत काहीही बोल काही काही वाक्य लिहितात त्यांचे वाक्य मला आवडत नाहीत त्यांचे बरेचसे शब्द मला आवडत नाहीत जे की त्यांना थोडंसं जुने जे आहे त्यांच्याकडून थोडं शिकायला पाहिजे काहीतरी तेच त्यांची खूप मोठी सामान्य चूक आहे क अलमोस्ट सगळेच गायक असे करतात की आत्ताचे न न्यू जनरेशनचे ते त्यांनी तसं नाही करायला पाहिजे जुनी गाण्याचे इन्स्पायरेशन घ्यायला पाहिजे आणि तशीच तसेच काढायला पाहिजे ही मला हे मी सांगू हे मी सांगेल गायकांना की तुम्ही हे असेच काढत जा जुने गायक कसे असतात तसे काढत जा वाकेत चुकवू नका शब्दांचा दुरुपयोग करू नका चांगले चांगले शब्द वापरा आणि असेच गायन करत राहा